नाही माझ्या परिवारामध्ये कोणी मुकबधिर व्यक्ती नाही आहे कुटुंबामध्येपण मी असे काही व्यक्ती बघितलेले आहेत आणि आपल्या समाजामध्ये खूप ठिकाणी आहेत कधीकधी त्यांच्याशी मी संवाद साधलेला आहे पहिल्या पहिल्यांदा काही गोष्टी आपल्याला समजत नाही त्यांच्याशी संवाद क संवाद करताना पण जेव्हा आपण त्यांच्याशी रेग्युलरली ते बोलतो त्यावेळी आपल्याला आपलं संवाद त्यांचं काही गोष्टी आहेत ते आपल्याला समजतात आणि आपल्यालाही ते जरा इंटरेस्टिंग वाटतं त्यांच्याशी बोलणं किंवा जाणून घेणं तर अशा प्रकारे काही व्यक्ती आहे ज्यांना खूप काही गोष्टीच्या सुविधापण आपण सोयी सुविधा त्यांना दिल्या पाहिजे जेणेकरून त्यांना आपल्यामध्ये ए राहून वेगळं काही वाटलं नाही पाहिजे त्यांना आणि त्यांना वाटलं पाहिजे का तेही आपल्यासारखंच आहेत तर अशासाठी आपलं गवर्मेंटनी त्यांच्यासाठी काही सुविधा किंवा वेळोवेळी जसं बसमध्ये त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करणं आहे ट्रेनमध्ये जागा उपलब्ध करणं आहे असं काही काही गोष्टी आहेत ना ते ऑलरेडी केलेल्या आहेत तर त्याचं ते बेनिफिट्सपण घेतात आणि खूप ठिकाणी त्या काही लोकांना बूथ्स अवलेबल करून दिले आहे जेणेकरून त्याच्यातून ते काही उद्योगधंदा करून थोडे त्यांचं पोटपण भरू शकतात आणि त्याच्यातून त्यांचं इन्कम सोर्स वाढवत आहे ते तर गव्हर्मेंटनी चांगल्या प्रकारे त्यांना बेनिफिट्स दिलेल्या आहेत आणि ते त्याचा फायदा करत आहेत